हॅलो ओला कॅब मी तुमची कॅब बुक केली होती एक अर्ध्या तासापासून वाट बघतोय इतकं या रानडे चौकामध्ये स्वस्तिक मेडिकलजवळच उभा आहे तुम्हाला सांगितलं होतं अर्धा तास झाला तुम्ही अजून आलेले नाही आत आणि किती वेळ लागेल असं यायला नाही तर मला ही आता एक काम करा माझं तर काम आता कारण उशीर झाला त्याच्यामुळे माझी जी समोरची मिटींग होती ती पण कॅन्सल ओ होईल मी ट्या वेळेवर पोहोचणार नाही त्यामुळे तुम्ही आता ही कॅब जी मी बुक केलीय ती रद्द करा मी दुसरं कायतरी घेऊन जातो आता माझ्या मित्राची बाईक आहे त्याच्यावर मी जातो पण असं किती वेळा असं होणार साहेब प्रत्येक वेळेस असं होतं तुमच्याकडे की पाच मिनटं सांगतो पाच मिनटात येतो पाच मिनटात येतो सांगून तुम्ही येतच नाही तर असं करू नका नायतर ओला कॅब कधीच कोणच बुक करणार नाही